मला लहानपणापासूनच वाचन करण्याची आवड आवड असल्याने मला खूप आवड होती आणि आमच्या शाळेत वाचनालय असल्याने मी लहानपणी खूप पुस्तकं वाचलेली आहेत जसे की श्यामची आई बटाट्याची चाळ इत्यादी बरेच पुस्तकं वाचलेली आहेत तसेच आमच्या घरात माझे आजोबा शिक्षक असल्यामुळे घरात बरेच पुस्तकं येत येत होती त्यामुळे माझी वाचनाची स्किल डेव्हलप झाली तर मी आत्तापर्यंत बरेच पुस्तकं वाचलेली दन मृत्युंजय म्हणजे एक खुनाबद्दलची एक एक का पुस्तक होत तेसुद्धा माझं वाचून झालेलं आहे त्यात कादंबरी ज्या मी वाचलेले आहेत त्या म्हणजे एकदम आपल्याला खिळवून ठेवतात श्यामची आई त्यानंतर मी बरीच पुस् इंग्लिशसुद्धा पुस्तकं वाचले आहेत रीच पीप रीच डॅड पुअर डॅड अशी बरीच पुस्तकं वाचलेली आहेत